हा बोला कोण हा बोला हो हो मी प्राथमिक रुग्णालयातून डॉक्टर संगीताच बोलत आहे बोला काय म्हणता हो का हो का प्रॉब्लेम होत आहे हो हो हो हो हो तुमचे भाऊ आणि तुम्ही आले होते हो रिकवर होत नाही आहे का मग तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांना या प्राथमिक रुग्णालयात दवाखान्यात तुम्ही घेऊन या त्यांना आणि त्यांची आपण ट्रीटमेंट सुरू करू आणि सध्या तरी तुम्ही त्यांच्या संपर्कात येऊ नका कोणी जे तुमच्या घरचे लोक आहेत सगळे नाही नाही नाही नाही नाही नाही आता आता तरी तुम्ही हां तर मग ते कालपासूनच लक्षणं आले ना तर कालपासूनच होतात ना हे लक्षणं दिसतात त्यांच्यात हां तर मग जास्त दिवस झालेले नाही आहे तुम्ही लवकर त्यांना घेऊन या आणि तुमच्या संपर्कात त्यांना जास्त तुम्ही ठेवू नका आता तरी त्यांना मास्क वगैरे लावून द्या लवकरच आणि मी जे मी ज्या टॅब्लेटस् दिल्या होत्या हां त्याच्यातली एखादी देऊन द्या तुम्ही आता इथं दवाखान्यात आणेपर्यंत हां आणि तुमच्या म्हणजे कॉलनीत तिथं तुम्ही राहता तिथं काही पेशंट असे आढळले का तुम्हाला की ज्यांना असा नाही का तर चालते ना डेंजर म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे सध्या परिस्थिती काय चालू आहे देशामध्ये आपल्या कोरोनाची किती लोकांची म्हणजे डेट झालेले आहे याच्यामध्ये आणि बरेचसे लोक याच्याकडं दुर्लक्ष करतात ऑक्सिजनची ऑक्सिसिलेंडर सगळं सगळीच सेवा आहे आपल्या रुग्णालयात काही कशाचाच प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येक रुग्णाला वेगवेगळा बेड वेगवेगळी रूम आहे आणि सध्या आहे पेशंट बरेच आहे पण बरेचशा रूम खाली आहे त्याच्यानं तुम्ही जास्त उशीर न करता होत होतात होतात ना पंधरा दहा पंधरा दिवसाची ट्रीटमेंट दिल्यावर होतातच बरे ज्यांचा खूपच वाढलेला आहे बा ज्यांनी आधी लक्ष दिलेलं नाही आहे घरीच त्यांनी अशाच नॉर्मल गोळ्या घेऊन चांगला केलेला आहे तर ते रूग्ण तर थोडेसे प्रॉब्लेम होतात की त्यांची डेड होऊन जाते त्यामुळे कसं जे प्राथमिक लक्षणं दिसतात जसं घशात खवखव होणे वगैरे ताप येणे डोकं वगैरे दुखणे हे दिसलंय हे लक्षणं दिसल्याबरोबरच तुम्ही दवाखान्यात येऊन ॲडमिट व्हायला पाहिजे टेस्ट करायला पाहिजे पण लोक लक्ष देत नाहीत याकडे हां त्यामुळे तुम्ही हो हो बरं बरं ठीक आहे